खेळ आणि हिंसाचार या दोन गोष्टीं संबंध फारपूर्वीपासून संबंध आहे अनेक वेळा खेळामध्ये खेळाडू एकामेकांना मारामारी करताना दिसतात किंवा प्रेक्षकांमध्ये वादही होतात काही वेळा तर या वादांचं कित्येक मोठ्या पद्धतीने हिंसेत रूपांतर होतं तर ह्या भागात खेळामधील हिंसा वाढली तर तेथील क्रीडाश क्रीडाक्षेत्र काही गोष्टी करू शकतात तर आपल्याला समस्या जे हिंसा जे वाढण्याचं कारणची समस्या आहे ती ओळखली पाहिजे आणि त्या खेळांचे नियम अधिक कठोर करायला पाहिजेत आणि जे खेळाडू खेळाडू हिंसा करतात त्यांना शिक्षाही कठोर झाली पाहिजे धन्यवाद